हा नमस्कार मला भंडारदऱ्याला यायचं होतं

हं त्या संदर्भात मला माहिती हवी होती थोडी तिकडल्या जरा स्पॉटची करून येणार आहोत फॅमी हो मुंबईवरून येणार आहोत पूर्ण फॅमिली आहे हो पाच जणं पाच पाच आहे त्यात एक दोन लेडीज आहे आणि एक आजी आहेत वय जास्त आहे थोडं सत्तरच्या पुढं त्या संदर्भात जाणून घ्यायचं होतं तिकडं काय काय आहे तुमचा नंबर मला कळाला ओके

आम्हाला फक्त तेच बघायला मिळेल का अजून काही दुसरं ते सोडून

नाही ओ वय जास्त आहे त्यांना येता येणार नाही हे सर्व चोवीस तासात एक दिवसात होऊ शकता का ही सर्व ट्रिप एक दिवसात वन डे रिटर्नमध्ये हां त्या संदर्भात ऐकलं होतं आम्ही फक्त वाचलं होतं त्याच संदर्भात बोलायचं होतं की काय नेमकी ते मी ऐकलं होतं रामांबद्दल आहे ओके

नक्की एज

चालेल नक्कीच नक्कीच टाकेद एक आणि त्याच्यानंतर एक काजवा महोत्सव आता असेल का चालू ओके चालेल चालेल ओके ओके थँक्यू थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल